जेव्हा आपण समाजात राहून आपली संस्कृती जोपासतो तेव्हाच आपले फॅमिलीचे आपल्या सगळ्यांचे आप् सगळ्यांना सगळ्यांचे महत्व कळून दिसते कारण रोज सकाळी आपण उठल्यावर अंगणामध्ये पाणी टाकणे आणि नंतर रांगोळी काढणे हे एक म्हणजे शुभ दिवसाचं एक प्रतीक मानलं जातं घरामध्ये एकदम शुभ सकाळी सकाळी जे पहाट असते ती आपल्या घरामध्ये शुभ रहावी दिवसभर वातावरण हे एकदम निरोगी आणि संतुष्ट रहावं यासाठी आपण रोज सकाळी उठून सूर्याला नमस्कार करत असतो परत आपण अंघोळ वगैरे करून कपाळावर कुंकू लावत असतो कारण कुंकू लावणं हे आपल्या समाजामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प परंपराने किंवा खूप पिढ्यान पिढ्याने सुरु आहे की कुंकू आपण आपल्या आपल्या ह पतीसाठी लावत असतो की जे की ते आहेत बा आपल्यावर जीवनभर साथ देतात त्याचप्रकारे जोडवी आहे लग्न झालेल्या बाया जोडवे घालतातच कारण जोडवे घालणं हे कुंकू व जोडवे घालणं हे खूप शुभ मानलं जाते की याच्यामुळे बा एक संस्कृतीच म्हणा जोपासली जाते की याच्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं रोज अंघोळ करून मंदिरात पूजा करणे किंवा दर्ग्यास जाणे उपवास करणे जे मुस्लिम समाजाचे असतील ते रोजे ठेवतात हे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे म प्रथा आहेत जसं हिंदू धर्माचं म्हटलं तर हिंदू धर्मातले लोकं मंदिरात जातात सत्यनारायणीची पूजा करतात देवदर्शन करतात त्याचप्रकारे मुस्लिम समाज म्हटला तर ते दर्ग्यामध्ये जातात त्यांचे रोजे ठेवतात त्या त्या धर्माला मानणारे लोक आहेत आणि हे या आपल्या संस्कृती आपल्या भारतामध्ये जोपासल्या जातात आणि त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपण जपायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि ते जपूनच आपल्या स्स संस्कृतीची म्हणा की आपल्या याची जोपासना होत असते